हो आहे पैसा खर्च केले पाहिजेत कारण की मला जर सुवर्णसंधी जर क्रीडाक्षेत्रात मिळाली तर प्रत्येक गोष्टीला प्राधान्यप्राप्त कॉलरशिप खेळांबद्दल या सर्व गोष्टी प्राधान्य करून देई या सुधारणा म्हणजे प्रत्येक खेळा विभागातल्या सर्व विद्यार्थ्यांना या ज्या सुवर्णसंधीचा फायदा मिळाला पाहिेजे